पी यम पोषण आहार योजना म्हणजे ही शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालयाची केंद्र पुरस्कृत योजना आहे ह्या ओजने योजने अंतर्गत सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना एक गरम शिजवलेलं जेवण दिले जाईल ही योजना लिंग आणि सामाजिक वर्गाचा कोणताही भेदभाव न करता सर्व पात्र बालकांना समाविष्ट करून देशभरात लागू करण्यात आली आहे पी यम पोषण अभियानाची मुख्य उद्दिष्ट्यं म्हणजे भारतातील बहुसंख्य मुलांसाठी असलेल्या दोन महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणे उदाहरणार्थ सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील पात्र मुलांची पोषण स्थिती सुधारून भूक आणि शिक्षण तसेच गरीब मुलांना आणि अधिक नियमितपणे शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना वर्गातील कि क्रियाकलांपावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते पी यम पोषण अभियान ही एकात्मिक बालविकास सेवा योजना या छत्र योजनेतील अनेक योजनापैकी ही एक योजना आहे ही योजना अंगणवाडी सेवायोजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणि किशोरवयीन मुलांसाठी योजना देखील समाविष्ट आहेत आणि याच्या फायद्यामधील बगाय बघितलं तर जे आपण शाळेमध्ये जे विद्यार्थ्यांना जे प जेवण दिलं जातं त्यामध्ये प्रत्येक बालकाला म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक दिवसाला प्राथमिक असतं व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना कॅलरी चारशे पन्नास आणि प्रथिने बारा ग्रॅम अशा रेशोमध्ये दिलं जातं तसंच उच्च प्राथमिकला विद्यार्थ्यांना कॅलरी सातशे आणि प्रथिने वीस ग्रॅम प प्रमाणे दिलं जातं आणि अन्नाचे न नियम आहेत प्राथमिकवाल्यांसाठी अन्नधान्य शंभर ग्रॅम कडधान्य वीस ग्रॅम भाज्या पन्नास ग्रॅम तेल आणि चरबी पाच ग्रॅम मीठ आणि मसाले गरजेनुसार वापरले जातात तर उच्च प्राथमिक व विद्यार्थ्यांसाठी अन्नधान्य एकशे पन्नास ग्रॅम कडधान्य तीस ग्रॅम भाज्या पंच्याहत्तर ग्रॅम तेल आणि चरबी सात ते आठ ग्रॅम मीठ आणि मसाले गरजेनुसार या योजने अंतर्गत अक अकरा लाख शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांव्यतिरिक्त प्राथमिक शाळांमध्ये पूर्व शाळा किवा बालवाटिका इयत्ता पहिलीच्या अगोदर जे ब ज्याला आपण बालवाडी म्हणतो अशा मुलांना गरम शिजवलेल्या जेवणाची तरतूद आहे तर मला ह्या विषयी योजनेविषयी एवढंच माहिती आहे धन्यवाद